घराच्या दारात किंवा उंबऱ्यावर शेणाच्या पाण्याचा सडा यासाठी टाकला जातो कारण की असं मानल्या जातं की ते टाकल्यानंतर जे बारीक जिवाणू असतात विषारी जिवाणू जे की मनुष्य शरीराला घातक असतात तर ते घरात प्रवेश करू शकत नाहीत असं टाकलं की कारण की त्यामध्ये एक अशी काही असते म्हणा पण ते इतकं मला माहिती नाही पण इतकं माहिती आहे की ते गावात वगैरे लोक जास्तीत जास्त टाकतात ज्यामुळे घर स्वच्छ आणि साफ राहते इतकंच नाही तर जे बाहेरचे विषाणू असतात जे की विषारी असतात तर ते सहजपणे येत नाही घरात ज्यामुळे घरच्या घरच्या लोकांना कोणतीही तकलीफ वगैरे होत नाही की बा असं म्हणू शकतो की अस्थमाचा वगैरे प्रॉब्लेम होत नाही कारण की जी हवा असते ती स्वच्छ येते शेणाचा सडा टाकल्यामुळे मनुष्य मनुष्याचं जे शारीरिक स्वास्थ असते ते चांगलं राहते